आमच्याकडे आमच्याकडे आषाढ महिन्यात पंढरपूरच्या वारीला लोक जातात त्यांचं सगळं स्वागत वगैरे खूप चांगल्या प्रकारे केल्या जातात त्यांना केळी वगैरे त्यांना फराळ पाणी सर्व त्यांचं व्यवस्था करतात त्या त्यामुळे लोकांना खूप छान वाटते आमच्या दारातून दिंडी जाताना आमचं मन खूप छान भरून जातं की त्यांना दान देतो आम्ही त्यांचा सन्मान करतो माऊली माऊली म्हणून त्यांचा आदर करतो त्यांचा स स सन्मानाने सत्कार करतो आमच्या दारातून दिंडी गेली म्हणजे आमचं खूप भाग्य असे समजतो आमच्या दारात त्यांचे पाऊले लागतात ते आम्ही त्यांच्या पावलाचे न नमन करतो की आमच्या घरावरून ही दिंडी जाते व आम्हाला एवढा त्यांचा आदर करणं आहे करता यावा यासाठी आम्ही खूप त्या मन पूर्वक त्यांना सन्मान करतो त्यामुळे आमचं मन खूप समाधान होतो कारण हे दिंडीचे लोक पायी जातात त्यांच्या पायामुळे खूप आम्हाला हे होते आमच्या घरातून जाताना दारातून आमचे दार शुद्ध व पवित्र मानले जातो आम्ही असे मानतो एवढं की खूप दिंडीवाले लोकांचं आम्हाला खूप आम्हाला खूप त्यांचं मा दिंडीवाले लोकांचा आम्हाला खूप आदर वाटतो कारण दिंडीचे लोक एवढे पूर्ण पायी फिरतात